मी महात्मा फुलेंची शेतकऱ्यांचा असूड ही कादंबरी वाचली तर त्या शेतकऱ्यांचा असूडमध्ये म आपल्या भारतातील म्हणजे शेतकऱ्यांची सध्याची दयनीय स्थिती जी आहे ती अतिशय छान प्रकारे वर्धव वर्तवलेली आहे तर शेतकऱ्यांचा असूड ही नावाची एक मराठी कादंबरी ही अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे महात्मा फुलेजींनी जी एकोणीसाव्या शतकामध्ये जी त्यांच्या मृत्यूच्या पहिले म्हणजे दहा ते पंधरा वर्षाआधी एकोणीशे नव्वदच्या साधारणपणे एक अठराशे ऐंशीचा दरम्यान लिहिली असावी असा माझा अंदज आहे मला त्या त्या कादंबरीने म्हणजे खूप छान प्रकारे त्याने म्हणजे खूप छान प्रकारे म्हणजे ते त्या कादंबरीनं मला आउटपुट मिळालं आहे त्या शेतकऱ्याचा असूड या नावाच्या कादंबरीमध्ये मला इतकं म्हणजे शेतकऱ्यांची जी दयनीय स्थिती आहे अतिशय दयनीय स्थिती जी होत असते शेतकऱ्यांची ती शेतकऱ्यांची दयनीय स्थिती मला त्या ब ह्याच्यातून मला जानव म्हणजे पाहावयास मिळली तर त्या दयनीय स्थिती म्हणजे जी शेतकरी आहेत आपले तर त्या शेतकऱ्याचे काय हाल होतात जेव्हा एखादं पीक शेतकऱ्यांनी लावलेले असतं आणि त्या शेतकऱ्याच्या पिकावरती जेव्हा नैसर्गिकरित्या जेव्हा एखादा म्हणजे आरोह होतो तर त्या नैसर्गिक रित्या होणाऱ्या आरोहामध्ये सुद्धा काय काय गोष्टी असतात तर त्या गोष्टींचं सुद्धा एक चांगल्या प्रकारे वर्तणूक दिलेलं आहे तर त्या गोष्टी मी सा साधारणपणे दिलेले आहेत त्या शेतकऱ्यांचा असूड या कादंबरीमध्ये म्हणजे खूप चांगलं जे शेतकऱ्यांसंबंधित आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे काही गोष्टी त्यातून शिकाय शिकण्यासारख्या होत्या त्या शेतकऱ्यांच्या असूड ही कादंबरी माझ्या जीवनातली एक सर्वात मोठी रोजची कहाणी ठरली ते शेतकऱ्यांच्या असूड या नावाच्या कादंबरीमध्ये कादंबरीने मला म्हणजे एवढं काही शिकवलं की ते शेतकऱ्यांचा असूड नावाची कादंबरी माझ्या जीवनात आली ते शेतकऱ्यांच्या महात्मा फुलेजींनी शेत एकोणीसाव्या शतकामध्ये लिहिलेली शेतकऱ्यांचा असूड नावाची कादंबरी होती तर त्या कादंबरीमध्ये साधारणपणे भरपूर म्हणजे त्या कादंबरीने मला भरपूर काय शिकायला मिळेलं तर ती कादंबरी माझ्या जीवनातली एक सर्वात म्हणजे महत्त्वाची मला शिकण्यासारखी चांगली होती ना त्या कादंबरीने मला माझ्या जीवनात म्हणजे भरपूर काही शिकवले शेतकऱ्यांची स्थिती जाणायला शिकवलं